भारतामध्ये सध्या अनेक प्रकारच्या पर्यावरणीय समस्या आहेतच वेगवेगळ्या पर्यावरणीय समस्यांना आपल्याला सतत तोंड द्यावं लागतं आता ह्या सगळ्या समस्यांच्या अगदी वरच्या टोकावरती जर कोणती समस्या असेल तर ती म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगची ती काही केवळ भारताची समस्या आहे असं नाही सगळ्या जगाची समस्या आहे पण आपल्याला भारतामध्ये ती मोठ्या प्रमाणात जाणवते असं होतं ही तिचं जाणवण्याचं ठिकाण जास्त करून जे आहे ते पुरांमध्ये दिसतं आपल्याला भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या नद्यांना आलेले भरमसाठ पूर आपल्याला दिसतात नद्या दुथडी भरून वाहात असतात नद्यांचं पाणी गावामध्ये जातं त्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये जातं शेतं वाहून जातात पुल वाहून जातात घरं वाहून जातात कित्येक जणांना घराच्या बाहेर पडावं लागतं आणि कोणाला काय कोणाला काय अशा अनेक अडचण्याचा साम अडचणींचा सामना करावा लागतो ते सगळं करत असताना नागरिकांचे आत्यंतिक हाल होतात आत्यंतिक म्हणजे आत्यंतिक हाल होतात आता तुम्हाला सांगते चार चार एक वर्षापूर्वी आमच्या सांगली गावामध्ये पूर आला होता मोठ्या प्रमाणात पूर आला होता तर माझ्या माहितीची एक मुलगी आहे ती सांगलवाडीच्या सांगलवाडी हा एक सांगली गावाचा भाग आहे तर सांगलवाडीच्या पुलाच्या पलीकडच्या भागामध्ये ती एक छोटा अगदी झोपडीवजा तिचं घर होतं ती आणि तिची आई राहात होते ते पाणी जे आलं नदीच्या पुराचं ना त्यानं ती सगळी झोपडी वाहून गेली यांच्याकडे काही उरलं नाही त्या दोघी कशाबशा पुलावरती आल्या एक रात्रभर ह्या दोघीजणी त्या फक्त पुलावर बसून होत्या कोणीतरी येईल आणि आपल्याला दुसरीकडं घेऊन जाईल म्हणून जवळ शेजारून ती नदी दुथडी भरून वाहत होती आणि पाण्याचा जोराचा प्रवास प्रवाहाचा आवाज येत होता कानठळ्या बसवणारा आवाज येत होता पुराचं पाणी येणारा आवाज आणि सगळीकडे असलेला अंधार हे सगळं बघून त्या दोघींचा जीव अक्षरशः गोळा झालेला होता तर अशा प्रकारच्या अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावं लागतं त्यांचे हाल होतात आता हे सगळं दूर करण्यासाठी शासनही प्रयत्नशील असतंच आपली केंद्रशासनाचीही आपत्तीकालीन व्यवस्था आहे त्याप्रमाणे राज्यशासनाचीही आपत्तीकालीन व्यवस्था आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणीसुद्धा तिथले तिथले कलेक्टर आपत्तीकालीन व्यवस्था तर करीतच असतात मदत देण्याचा प्रयत्न करीतच असतात पण समस्या इतकी मोठी आहे अडथळा इतका मोठा आहे प्रसंग इतका गंभीर असतो की हे सगळी व्यवस्था कमी पडते तोटकी पडते तोकडी पडते आणि म्हणून ह्या मोठ्या समस्येचं काय करायचं हा एक मोठा प्रश्न होऊन राहतो या प्रश्नामध्ये गुंतागुंत खूप आहे म्हणजे मोठी बांधलेली धरणं त्याचं प येणारं पाणी मग वीज निर्माण करण्यासाठी केलेले अडथळे आणि मग वेगवेगळ्या ठिकाणांहून धरणांमधनं पाणी सोडणं आणि ते सगळं पुन्हा पुरामध्ये रूपांतरित होणं वगैरे अशासारखे खूप गोष्टी आपल्याला सांगता येतील पण त्याच्याकडे न जाता आपण दुसऱ्या एका गोष्टीकडे बघू शकतो की हे खरंच आत्ताच सुरू झालं आहे का का पूर्वी पण होतं उत्तर याचं असं आहे की ते आत्ताच सुरू झालेलं आहे पूर्वी इतकं नव्हतं ह्या नद्या पूर्वीपासून वाहतच आलेल्या आहेत पण पूर्वी वस्ती कमी होती लोकसंख्या कमी होती ज्या न नाले वगैरे असतात किंवा तलाव असतात हे सगळे आता सध्या बांधकाम करून त्यात ते बुजवून त्याच्यावरती बिल्डिंग झाल्या आहेत आणि त्यामुळे पाणी वाहायला अडचण पडते आणि मग ते तुंबलं जातं गावांमध्ये तुंबलं जातं आणि तो मोठ्ठाच एक वेगळाच प्रश्न निर्माण होऊन बसतो आमच्या सांगलीमध्ये बघायला गेलं ना तर अलीकडे पुराचं प्रमाण खूप वाढलं आहे पूर्वी वीस वीस वर्षांनी कधीतरी पूर यायचा आता दोन तीन वर्षांनी दोन तीन वर्षांनी पूर येतो आता हे का होतं याचे खूप कारणं आहेत त्याच्यामध्ये आपण पडो पडूया नको पण हा दिसतो आहे बदल हा खरा आणि ही एक मोठ्ठी पर्यावरणीय समस्या आहे ती केवळ नैसर्गिक समस्या आहे अशी नाही ती माणसानं निर्माण केलेल्या अडथळ्यांची किंवा माणसानं जे काही करून ठेवलेलं आहे त्या सगळ्याचा परिणामही त्यात मिसळलेला आहे आणि ग्लोबल वॉर्मिंगमध्ये ज्या वातावरणामध्ये फरक झाला आहे तोही आहे या दोन्हीचं मिश्रण होऊन ह्या समस्यांचं रूप फार अगडबंब होऊन बसलेलं आहे ह्या अगडबंब रूपाला आता कसा कसं कसं आपण तोंड द्यायचं त्याला कसा त्याचा कसा सामना करायचा हा एक मोठा प्रश्न अगदी लहान खेड्यांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत आणि त्याच्याहीपासून अगदी भारताच्या राजधानीपर्यंतच्या काळापर्यंत जागेपर्यंत अवकाशापर्यंत सर्वांना भेडसावतो आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल